हॅलो वैभव हॉटेलमधून बोलून राहिले का हां हां सर मी शुभम बुल पुल्लिवार बोलून राहिलो गडचिलीमधूनच गोकुळ नगर तर सर मला रेस्ट तुमच्या वैभव हॉटेलमधून काही फूड पाहिजे होतं सर हो सर मला व्हेज बिर्याणी पाहिजेच होती सर हो व्हेज बिर्याणी आणि रोटे वगैरे लागत होते सर मला लवकरात लवकर हवं आहे सर हो लवकरात लवकर आणून दिलं तर छ छान होईल सर सर्विच चांगली द्या तुमचं असं ऐकण्यात आलं का तुमच्या वैभव हॉटेलमध्ये सर्विस छान भेटतो म्हणून नाहीतर मी बाजूच्याही वगैरे पाहिलं पण तेवढी सर्विस छान नाही म्हणत होते लोकं पण तुमचे वैभव हॉटेलचे सर्विस छान असल्यामुळे मी तुमच्या इथून मागतो सर तर त्या टायमात सर फिक्स करून त्या टायमात आपल्याला आला पाहिजे सर

हो सर हो लवकर पाठवली तर छान होते सर सर्वि छान आहे म्हणतात तुमचायची ठीक आहे सर हां ठीक आहे